जर मला माझ्या आजूबाजूचा परिसर जर स्वच्छ ठेवायचा असला तर मी आधी सर्वात आधी काय करेल की माझी जी शाळेतले विद्यार्थी असतात छोटे छोटे छोट्यापासनं मोठ्यापर्यंत जेवढे दहावीपर्यंत विद्यार्थी असतात त्यांना एकत्र करेल त्यांना सवय लावेल त्यांच्या शिक्षकांशी भेटेल शिक्षकांसोबत त्यांची त्यांच्यासोबत चर्चा करेल की आपण काय करायला पाहिजे की आपल्या आजूबाजूचा परिसर आहे शाळेच्या आजूबाजूचा परिसर किंवा घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही काहीच कचरा प प पसरायचा नाही कारण जर त्यांना लहानपणापासूनच ती सवय लागली तर ती आं आं तर ती आधी म्हणजे जर आता तो स आतापासून सवय लावली तर त्यांना मोठे पणापासून ती स स मोठेपणापर्यंत ती सवय राहील आणि ती पुढे कोणतीही चूक म्हणजे अशी कचरा वगैरे फेकण्याची कोणतीही अशी भूल करतील नाही आणि ते दुसऱ्यांना पण दुसऱ्यांना पण ते स सांगायला सांगायला अशी कॉन्फिडन्ट राहतील की तुम्ही इथं कचरा पसरू नये कचरा पसरल्याने काय होतो तर रोगराई वाढते रोगराई वाढल्यामुळे कचरा वाढल्यामुळे मच्छर वाढतात मच्छर वाढल्यामुळे मच्छरामुळे रोगराई वाढतात मलेरिया डेंगू वगैरेसारखे असे आजार पसरतात प्लॅस्टिकमुळे पॅ प्लॅस्टिक ज ज हे प्राण्यांच्या खाण्यामध्ये गेलं तर त्यांच्या पोटामध्ये वेगवेगळे आजार होतात तर ती मरायला सुरुवात होते आणि ही ही बिलकुल पण न निसर्गाच्या विरुद्ध आहे त्यामुळे क कचरा पसरणं हे एक हा एक हा एक प्रकारचा गुन्हाच आपण बोलू शकतो आणि याच्यामध्ये मी अशी प प अशी माझं स्वच्छ परिसर ठेवण्याचा प्रयत्न करतो